नवीन जन्मलेल्या बाळासाठी महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पहिले पाचव्या दिवशी पाचवी बारसे नंतर नामकरण असे विधी केले जातात या विधींसाठी त्यांच्या जवळचे किंवा लांबचे असलेले न ना त नातेवाईक हे जमतात बाळासाठी नवीन कपडे दागिने तसेच बाळाच्या आईसाठी कपडे किंवा वडिलांसाठी कपडे हे लोकं आणत असतात आणि पहिल्या वर्षामध्ये प्रामुख्याने पाचवी बारसे नामकरण यासारख्या विधी ज्या आहेत त्या नवीन बाळासाठी होतात